भारताची जी शिक्षण व्यवस्था आहे ती ॲक्चुअली बरोबर नाही आहे त्याच्यामध्ये खूप सुधार करण्यासारखे आहे जे शिक्षक आहे त्यांची क्वॉलिटी वाढवली पाहिजे त्याच्यामध्ये जे पालक आहे त्यांचं जे भागीदारी आहे ती वाढवली पाहिजे ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढवली पाहिजे भारताच्या कारण बाहेरच्या देशाची तुलना केली तर मग बाहेरच्या देशामध्ये खूप सारे प्लस पॉईंट्स आहेत तिकडे शिक्षणासाठी मुलं बाहेरगावी जायला लागलेत जास्त ते भारताच्या शिक्षण पद्धतीमध्ये खूप बदल केला पाहिजे मुलांना कसं आव्हानांना सामोरं गेलं पाहिजे ते सांगितलं पाहिजे प्रत्येक मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे प्रत्येक मुलाकडून व्यवस्थित अभ्यास करून घेतला पाहिजे त्यांच्याकडे आजकाल शिक्ष जॉबसाठी काय जरुरी आहे काय नाही ते विषय शिकवले पाहिजेत पुढे जे आपल्याला आयुष्यामध्ये कामी येणार आहे ते विषय घेऊन शिकवले पाहिजेत